मला हिंगोलीवरून मुंबईला जायचं आहे तर दादा मला गाडीचं टायमिंग सांगा आणि गाडी ही वेळेनुसार धावत असल्यामुळे माझं या या वेळेपर्यंत जाणं होईल का ती गाडी या ठिकाणाहून संभाजीनगरला कधी पोहचेल किंवा जात असल्या मार्गामध्ये या ठिकाणाहून या वेळेला कुठं थांबेल कशा पद्धतीने पुढे चालेल याबद्दल थोडी माहिती हवी आहे समोर जात असताना गाडीमध्ये मला कोणा डब्ब्यामध्ये चढावं लागेल त्यानंतर कोण्या साईडला बसावं लागेल मध्येमध्ये कोणकोणती प्रोसिजर असेल माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मध्येमध्ये मला कोणत्या प्रकारच्या अडचणी येतील याबद्दल माहिती सांगा आपली मी आता वीस मिनटाच्या असून परंतु माझी गाडी आता वेळ ठरल्या वेळेप्रमाणे येत आहे आणि त्या वेळेला मी पोहचेल परंतु माझ्याकडं वेळ नसेल त्यामुळे मला कुण्या प्लॅटफॉर्मवर जा लागेल आणि ती गाडी कुठे असेल काही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मला कळेल का याबद्दल माहिती द्यावी